ई पी यफ योगदान वाढवण्यासाठी सर्वप्रथम कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधू त्यांना आमचा निर्णय समजावून सांगू किंवा त्यांचे मत जाणून घेऊन तुमचा उद्देश आमची उद्दिष्ट स्पष्ट बोलू आम्ही किती टक्क्यानी ई पी यफ योगदान वाढवू इच्छतो ते निश्चित करू ई पी यफमध्ये सध्या किती रक्कम जमा होते आणि वाढवल्यानंतर किती जमा होईल हे कागदावर लिहून ठेवू आमचे सध्याचे उत्पन्न आणि खर्च यानुसार योजना तयार करू आमच्या कंपनीचा यच आर किंवा अकाऊंट विभागाशी संपर्क साधू त्यांना स्पष्ट सांगू की आम्हाला ई पी एफ योगदान वाढवायचे आहे नवीन योगदानाची अचूक रक्कम त्यांना सा सांगू ते आमच्या कंपनीच्या सिस्टीममध्ये हे अपडेट करतील